मी घरीच आहे तू कुठे आहे

इकडं पण तसंच इकडं पण तसंच चालू आहे शेम ऊन ऊन तापत आहे घरीच आहे घरा घराच्या बाहेर निघणं आं हां तेच टेंपरेचर पण

ऊन खूप आहे घराच्या बाहेर निंगा नाही होत आहे

दुपारच्या टायमाला कोणी घरा हं हं इथं तर दुपारला इथं दुपारच्या टायमाळा कोणीच दिसणार नाही तुला बाहेर सर्व घरामध्ये राहत हां हे ऊनबी किती वेळ आहे इकडेच ऊन किती आहे तिकडे किती असणार

रेश्टॉरनमध्ये ए शी वगैरे आहे की नाही काही बरं ठीक आहे